नमस्कार बोला हो हो हो गिरीदुर्ग ट्रॅव्हल एजन्सी बोला

हो हो अवश्य अवश्य मिळू शकेल तुमचा तुम्हाला किती दिवसाची टूर हवी आहे एक दिवसाची दोन दिवसाची

ठीक आहे ठीक आहे नक्की सांगली सांगलीच्या जवळपासची सगळी प्रेक्षणीय स्थळं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवू शकतो

अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ओढेल असं हो हो म्हणजे याच्यामध्ये काही धार्मिक स्थळं आहेत काही तुम्हाला वस्तूसंग्रहालय वगैरे यासारखं बघायला मिळेल निसर्गाचा छोटासा तुम्हाला ट्रेक आहे छोटा ट्रेक आहे अगदी सहज साधासोपा जो दहा वर्षाच्या बाळा मुलापासून साठ वर्षाच्या आजोबांपर्यंत कोणीही आरामात चढू शकेल सगळं आहे याच्यामध्ये देवदर्शन होईल तुमचं स्थलदर्शन होईल तुमचं पर्यटन होईल तुमचं निसर्गाच्या सान्निध्यात फिरणं होईल तुमचं जाण्यायेण्यासाठी तुम्हाला हो आम्ही सा हे पुरवू शकतो म्हणजे तुमचे किती मेंबर्स आहेत त्यानुसार व्हॅन किंवा ट्रॅव्हल एजन्सी आमच्या गाड्या असतात एखादी चौदा मिनी सीटर बस असते आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि आरामदायी आहेत सगळ्या आमच्या गाड्या ड्रायव्हर अत्यंत कुशल आहे हो गाईड तुमच्याबरोबर असेल पूर्ण तुम्हाला त्या सगळ्या स्थळांची माहिती ऐतिहासिक काही संदर्भ असतील तर ते सगळी तुम्हाला माहिती तुम्हाला आमचं गाइड पुरवतो हो हो हो म्हणजे आता तुम्ही गणपती मंदिराजवळ गेला तर तिथं मागं विष्णूघाट आहे माईघाट आहे छान गा बांधलेला घाट आहे मंदिर आहे जवळ तिथं वस्तूसंग्रहालय आहे हे सगळं फिरून तुम्हाला नाश्त्याची सोय तिथे कुठे उत्तमोत्तम नाष्टा मिळतो प्रसिद्ध नाष्टा प्रसिद्ध जेवण कुठे आहे हे तुम्हाला मांसाहारी शाकाहारी जेवण हे सगळं तुम्हाला आमचा गाइड व्यवस्थित सांगतो पुरवतो माहिती तुम्ही आता पाॅईंट तुम्हाला सजेस्ट करते साधारणतः आता इथं तुम्हाला जवळ दोन किलोमीटरवर हरिपूर आहे हरिपूरला संगमेश्वराचं प्रसिद्ध मोठं मंदिर आहे तिथंच कृष्णा आणि याचा असा कोयनेचा संगम वारण्याचा संगम आहे तर हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता पुन्हा तिथून तुम्ही एक छोटासा मल्लिकार्जून डोंगर आहे आता सध्या श्रावण महिना चालू आहे त्यामुळं तिथं प्रच म्हणजे बऱ्यापैकी गर्दी असते आणि मंदिर आहे वरती छोटासा ट्रेक आहे डोंगरामध्ये तुम्हाला फिरायची त्याच्यामध्ये बहुत मजा घेता येईल पलीकडे दंडोबा डोंगर ते गुहेतलं एक मंदिर आहे आणि द दत्ताची मंदिरं आहेत औदुंबर आहे नृसिंहवाडी आहे त्यामुळे हे सगळं आपण करू शकतो ओके अवश्य अवश्य नक्की घेतो धन्यवाद